काही दिवसांआधी मी एक कुर्ती विकत घेतली ती खूप स्वस्तात पडली मला म्हणून मला असं वाटलं होत की त्याची कपडा वगैरे व्यवस्थित नसेल पण त्याची फिटींगही मला खूप छान आली मी दोनदा त्याला घातला तरी त्याचा रंगही नाही उतरला आणि त्याची स्टिचिंग वगैरे पण खूप छान होती त्यात बनलेली एम्ब्रॉयडरी वगैरे पण खूप छान होती धुतल्यानंतरही त्याचा रंग नाही निघाला